एखाद्या प्रसंगाचं वार्तांकन म्हणा किंवा बातमी जी खरी होती ती न दाखवता खोटी दाखवली गेली आहे आणि असं अनेक वेळा घडलेलं आहे कारण सध्याच्या जमान्यामध्ये सत्य किंवा सत्यता ही कुठेतरी थोडीशी बाजूला पडल्यासारखी वाटते आणि दुसऱ्याच गोष्टी ज्या काही महत्त्वाच्या नाही आहेत त्या दाखवल्या जातात याला कोण जवाबदार आहे का जवाबदार आहे ह्याच्यात मला पडायचं नाही आहे पण खरी गोष्ट तर हीच आहे की वेगवेगळ्या गोष्टींना कोणत्या गोष्टींना कधी कसं प्राधान्य दिलं पाहिजे हे हल्लीच्या पेपरमध्ये त्याच्यानंतर म्हा बातम्यांमध्ये दिलं जात नाही असं माझं तर ठाम मत आहे खूप वेळा तर गोष्ट असते छोटी पण त्याचा अव्वाच्या सव्वा वापर केला जातो किंवा त्याचा म मोठेपणा दाखवला जातो असं आहे आणि सध्या कसं झालेलं आहे राजकारण राजकारणी लोकांचं त्याच्यावर वरचष्मा असल्यामुळे किंवा त्यांचीच शिक्षणसंस्था असते त्यांचाच वृत्तपत्र असतो त्यांचंच दैनिक असतं त्यांचीच वाहिनी असते त्यामुळे त्यांना जे जे हवं आहे ते ते तिथे तिथे तसं तसं ते दाखवलं जातं आणि हे खूप वेळा स्पष्टपणे जाणवतं कारण एखाद्या बातमीचं चारही दिशांनी किंवा चारही बाजूंनी विचार हा केलेलाच नसतो असं माझं तर स्पष्ट मत आहे शिवाय कसं होतं व हल्लीच्या जमान्यामध्ये ब्रेकिंग न्यूज ठळक बातम्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज याच्या नावाखाली काहीही दाखवलं जातं आणि काहीही छापलं जातं त्याची सत्यता न तपासता किंवा त्याच्यामधली जी गांभीर्य आहे ते कुठेतरी हरवलं आहे असं नक्कीच पाहण्यात आलं आहे